ठीक आहे साहेब आम्ही बोलतो ठीक आहे मी प्रयत्न करतो साहेब हो हो आम्ही तुमच्या सगळ्या समस्या दूर करू हो हो हो ठीक आहे साहेब तुमच्या गावच्या सरपंचांना मी बोलतो तुमच्या सगळ्या समस्यांवर आम्ही काम करतो हो हो हो हो ठीक आहे साहेब आम्ही सांगतो मोठ्या साहेबांना सांगतो तुमच्या सगळ्या समस्या दूर करतो तुमच्या गावामध्ये विजेची सोय आहे का अच्छा अच्छा तुमच्या गावामध्ये मग पाण्याचं काय आहे कसं काय आहे

बरं ठीक आहे आम्ही तुमच्या समस्यांवरती विचार करतो बोलतो बोलतो हो साहेब ठीक आहे करतो हो हो आम्ही अ परवा बघू हो हो सकाळची हो धन्यवाद